हॅलो हां बोला अच्छा अच्छा तुम्ही हिस्लॉप कॉलेजमध्ये फोन लावला आहे माहिती आहे ना तुम्हाला हां आधी तुमचं नाव सांगा आणि कुठनं बोलत आहा तुम्ही अच्छा कुठून मिळाला तुम्हाला कोणी सांगितलं तुम्हाला आमच्या कॉलेजबद्दल अच्छा तर तुम्हाला बी एस सी आय टी करायचं आहे ट्वेल्थमध्ये किती पर्सेंट आहेत तुम्हाला अच्छा सेवेंटी पर्सेंट आहेत तर ठीक आहे ना बी एस सी आय टी आहे तो आय टी फिल्डचं असते आणि समोर खूप चांगले प्रोग्रेस असतात तीन वासा तीन वर्षाचे असते तो आणि तुम्हाला त्या म्हणजे तीन वर्षामध्ये खूप काही शिकायला मिळंन पूर्ण प्रोग्रामिंग लँग्वेज तुम्हाला शियकाला मिळेन सी असणार सीप्लसप्लस जावा असे खूप काही असणार मॅथ्स इंग्लिश पण असणार त्यामध्ये हे सब्जेक्ट तुम्हाला असणार एक वर्षामध्ये दोन सेम असतात तसेच तीन वर्षामध्ये तुमा तुमचे सहा सेम होणार आणि आमचं जे कॉलेज आहे ना ते तो इतका छान आहे की तुम्हाला अदर कोचिंग लावायची पण आवश्यकता नाही आहे तुम्हाला जे डाउट असणार ते आमचे कॉलेजचे टीचर्स पूर्ण क्लियर करून देणार तर तुम्हाला एक्सट्रा फीस देऊन बाहेर क्लासेस पण लावायची काही आवश्यकता आहे नाही इथे लॅब वगैरे सर्व हो इथे पूर्ण प्रॉपर लेक्चर्स होणार तुमचे जसे तुमचे आतापर्यंत ट्वेल्थमध्ये झाले असेन ना पूर्ण तुम्हाला रेगुलर यावं लागेन कॉलेजमध्ये तुमचे प्रॅक्टिकल्स होणार तुमचे लेक्चर्स वगैरे होणार आणि रेगुलर अटेन्डन्स म्हणजे हवी असणार आम्हाला आमच्याकडे लॉ लॅब वगैरे छान प्रोव्हाइड आहे लॅबमध्ये सब फेसालिटीज आहेत ए सीपासनं सर्व आहे तुम्हाला काही त्रास होणार नाही आणि आमचे स्टाफ पण खूप छान आहे तर आणि या तीन वर्षाची फीस तुम्हाला पंचवीस हजार रुपये द्या लागेन ते फीस तुम्ही एकसोबत पण देऊ शकता आणि एकस्टॉलमेंटमधून पण देऊ शकता थोडे थोडे करुन पण देऊ शकता तर तुम्हाला इंटरेस्ट असेन तर तुम्ही सांगा हां आणि आमच्या कॉलेजमध्ये ना प्लेसमेंटसुद्धा होतात जसं तुमचं ग्रॅजुएशनचं लास्ट इयर असणार तर तुम्हाला प्लेसमेंट वगैरे पण होऊ शकते तुमचं कम्युनिकेशन तुमचं स्किल वगैरे छान असणार तर त्या बेसवर तुमचा इंटरव्ह्यू वगैरे होणार आणि कुठल्या तुम्ही छान कंपनीमध्ये प्लेस होऊ शकता विप्रो वगैरे खूप कंपनीज आहेत तर तिथे पण तुमचा प्लेसमेंट होऊ शकतो पॅक पॅकेज पण खूप छान असतो तुमचा करिअर खूप छान असेन आय टी फिल्डमध्ये आणि इन केस नाही पण झाला प्लेसमेंट तर तुमचा अदर खूप काही कंपनीज असतात तुम्ही कुठेही अप्लाय करू शकता आय टी फिल्ड खूपच छान आहे तर तुम्हाला करियर तुमचं छान होणार जर तुम्हाला करायचं असेन ॲडमिशन तर तुम्ही आमच्या कॉलेजमध्ये व्हिजिट करा तुमचे काही डॉकुमेंट्स वगैरे असतात रिझल्ट वगैरे ते पूर्ण घेऊन या आणि मग आम्ही इथेच तुमचं कॉल फिलप करून तुमचे ॲडमिशन कन्फम करू ॲडमिशनच्या वेळेस तुम्हाला पाच हजार रुपये द्यावं लागेन ॲडमिशन कन्फमच्या वेळेस तर तुमचं आम्ही आन आणखी काही दिवस प्रोसेस चालू आहे एक हप्ता आमचे त्यानंतर मग बंद होऊ शकते ॲडमिशन प्रोसेस तर तुम्ही लवकरात लवकर येऊन ॲडमिशन करू शकता ठीक आहे थँक्यू